सध्या भारतामध्ये वातावरण पंचेचाळीस प्रतिशत त्याचं गरम हवामान आहे मान्सूनला सुरुवात झालेली आहे जून महिन्यात पावसाला सुरुवात झालेली आहे थोडा थोडा पाऊस सुरु झाला आहे तरी वातावरण भरपूर प्रमाणात दमट आहे जसं मुंबईमध्ये दमट वातावरण राहतं तसं सध्या नागपूरमध्ये सुरू आहे काही ठिकाणी पाऊस पडत आहे काही ठिकाणी नाही पडत आहे काही ठिकाणी टेंपरेचर पंचेचाळीस प्रतिशत आहे आणि काही ठिकाणी चाळीस आहे त्याच्यामुळे भारतातील वातावरण सध्या खूप दमट आहे आणि देशातील विविध भागांमध्ये वातावरण सध्या पाऊस पडणं सुरू आहे तर आता जवळजवळ इथं पण पाऊस यायला सुरुवात होईल